पर्यटन म्हटलं की लोकं कर्नाटक गुजरात हिमाचल केरळ आंध्र अशा ठिकाणी जाण्याचं आधी विचार करतात कारण तिथल्या ठिकाणांना प्रसिद्धी जास्त मिळालेली आहे आणि तिथे खूप चांगल्या सोयीसुविधा आहेत जेवणाच्या सोयी चांगल्या आहेत किंवा वाहनाच्या सोयी चांगल्या आहे असं एक चित्र आपल्याला समोर उभं केलं गेलं आहे पण आता आपल्या राज्यामध्ये पण खूप गोष्टी अशा आहेत की ज्या बघण्यासारख्या आहेत आणि तिथे पर्यटनस्थळं म्हणून त्यांचा विकास झालेला आहे तिथे जाण्यासाठी आपल्याला वाहनांची उपलब्धता आहे तिथे राहण्यासाठी आपल्याला चांगल्या हॉटेल्स आहेत किंवा भक्तनिवास आहेत किंवा असं घरी पण लोकांच्या सोय होऊ शकते तर ते आपल्याला माहिती नसतं तर ते आपण लोकांना माहिती करून दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्याचबरोबर कसं आहे की काय बघायचं हे जर आपण लोकांना सांगितलंच नाही किंवा त्याची जर प्रसिद्धी केली नाही तर ते लोकांपर्यंत पोहोचणार नाही याच्यासाठी प्रसिद्धी माध्यमाचा वापर चांगल्या प्रकारे केला गेला पाहिजे आणि चांगलं त्याचं चित्र लोकांसमोर उभं केलं गेलं पाहिजे किंवा आपणसुद्धा दुसऱ्यांना सांगताना आपल्या इथल्या गोष्टींचं वर्णन केलं पाहिजे ज्या ह्यानी लोकं तिथे आकर्षित होतील आणि येतील की हे अरेच्च्या हे आपण बघितलंच नाही आहे हे आपल्याला बघायला पाहिजे असं होईल मग त्याम ह्यानी लोकं आकर्षित होईल आणि आपल्या इथला पर्यटन व्यवसायही वाढेल आपल्या लोकांना रोजगार मिळेल आणि आपल्या राज्याच्या विकासाला मदत होईल जसं पुण्यामध्ये आता खूपजणं येतात आणि तिथे कितीतरी गोष्टी आहेत सारसबाग आहे दगडूशेठचा गणपती आहे आगाखान पॅलेस आहे लोणावळ्याला जाता येतं कात कात्रजला सर्पोद्यान आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या तिथे जाऊन लोकं बघतात तसंच आपल्याकडे अजून महाबळेश्वर आहे माथेरान आहे कोल्हापूरजवळ आहे पन्हाळा त्याच्यानंतर कण्हेरी मठ आहे मग भोरच्या तिथे काही ठिकाणं आहेत का आपलं राधानगरी आहे अशा बऱ्याच ठिकाणं आहेत की जिथे जाऊन ते आपण त्यांच्यासमोर जर दाखवलं त्यांना चित्र तसं दाखवली त्याचे फोटोग्राफ्स पाठवले त्याची जाहिरात केली तर ते लोकांना अंदाज येईल आणि मग ते येतील आणि मग आपला व्यवसाय वाढेल त्याची वृद्धी होईल तर हे गैरसमज दूर करायला आपण आधी तयारी केली पाहिजे आणि त्यानुसार पावलं उचलली पाहिजेत की ज्यामुळे आपला विकास होईल